राज्यातील कला व हस्तकौशल्य हल्ली बरंच पुढारलेलं आहे आपण हातमागावर वेगवेगळ्या प्रकारचे कपडे विणतो साड्या विणतो साड्यांमध्ये छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या शा साड्या असतात कलकत्ता साडी कलकत्ता कॉटन साड्यांमध्ये खूप प्रकार आहेत त्यांच्यावर जे डिझाईन काढलं जातं त्या हाताने बरलं जातं हातमागावर त्याचं आपल्या राज्यात काम चालतं तसंच आपण वेगवेगळ्या वस्तू बनवतो ते शोपीस म्हणून वेगवेगळ्या वस्तू मार्केटमध्ये हल्ली मिळतात आपल्याला तसंच साड्या किती प्रकारच्या आहेत त्याचे रंग पण हातांनी बनवले जातात वेगवेगळे आपलं पानांच्या पानांचे वेगवेगळ्या रस काढून रंग बनवले जातात हातांनी तसंच पेंटिंग केलं करतो आपण हाताने प्रत्येक साडीवर पेंट केलं जातं भरतकाम भरतकामसुद्धा छान छान प्रकारे साड्या भरल्या जातात वेगवेगळ्या प्रकारचं पैठणी पैठणीवर सुंदर असे मोर बीर भरले जातात ते अख्खा वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम केलं जातं ते आपण हातांनी करू शकतो ते आपल्या राज्यात करण्याचं सुंदर कौशल्य प्रत्येक ज बऱ्याच लोकांना लाभलेलं आहे तसंच आपण आणि गुजरातमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बांधणी ते त्या वेगवेगळ्या डिझाईनच्या हे केलं जातं तसंच आपलं वारली लोकं वेगवेगळ्या प प्रकारचं पेंटिंग करतात हल्ली वा वारली पेंटिंगला फारच महत्व आलेलं आहे वेगवेगळ्या घरांना नवीन जी घरं बांधली जातात त्याच्यावर वेगवेगळं प्रकारचं वारली पेंटिंग हल्ली उपलब्ध आहे तेही केलं जातं रांगोळी सुंदर काढता येतात आपल्याला हाताने वेगवेगळ्या प्रकारची माणसांचं चित्र काढलं जातं ठिपक्यांची रांगोळी काढली जाते आणखीन बरेच प्रकार त्या रांगोळीच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येतात तसंच वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांची खेळणी लाकडी खेळणी बनवली जातात हातांनी त्यांनंतर ती खेळणी सावंतवाडीला बनवली जातात आणखीन सावंतवाडीला या हाताने खेळणी बनवण्याचा फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालतो तसंच सोलापुरी चादरी सोलापूरच्या चादरी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात छान त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन का काढली जातात तस तशाच शाली असतात कश्मीरी शाली आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यावर सुंदर सुंदर प्रकारचं डिझाईन आपल्याला हाताने काढता येतं त्या हातांनी भरतात आणखी

ला रंग लावून त्यांना ते साड्यांवर हे केले जातात उमटवले जातात आणि ते एक सुंदर प्रकारचं पेंटिंग दिसतं त्याचाही व्यवसाय आपल्या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात चालतो तर